हां बोल रे प्रविन नवीन फोन का मी तर आत्ता एक सी एम एफ फोन घेतला आहे वन आणि ते आत्ताच नवीनच तो नाही ऑनलाईन घेतला ऑफर चालू होता फ्लिपकार्टवर म्हणून ऑनलाईनच घेतला नाही नाही मी रॅन्डमली चेक केलं होतं मी ॲडव्हर्टाईज चेक केलं होते इन्स्टावर मग मला कळलं की मग आत्ताच नवीन हे कंपनी पण नवीनच लॉन्च झाली आहे आणि तनी आयफोन आता आपल्याला डेली म्हणजे आयफोनचं कसं आपण स्टुडंट असल्यामुळं आपल्याला डेली लाईफला लागत होतं ना आयफोन काय कॅमेरा क्वालिटी तर आहे पण बॅटरीशी बॅटरी एवढी सेव नाही होत त्याच्यात बॅटरी लय यूज होते ज हां हां सांगू शक म्हणजे आता सेमच जे घेतला ना मी मी पहिल्याच्या ह्याच्यावरच चेक करूनच घेतला आहे ऑल राऊंडर फोन आहे मग कॅमेरा पण चांगला आहे बॅटरी बॅकअप म्हणालं तर पाच हजार एम एचची बॅटरी आहे ती दिवसभर चालतिया फ्रंट कॅमेरा बारा मेगापिक्सेलचा आहे नॉर्मल आहे आणि बॅक कॅमेरा आहे पन्नास मेगापिक्सेलचा हां होय क्वालिटी आणि चांगली आहे आत्ताच एक दिवस पहिलं मी इंडिपेंडन्स डेसाठी यूज केला होता फोन हॉस्टेलवर तर ती व्हिडीओ क्वालिटी आणि चांगली होती फास्ट चार्जिंग तेहत्तीस वोल्ट फास्ट चार्जिंग आहे ती चार्जर सेपरेट मिळतेया सेपरेट घ्याय लागतं आहे आणि स्टोरेज नाही फास्ट चार्जिंग आता ऑल राउंडर जर बजेटमध्ये बघायचं असेल तर सोळा हजारच्या आत ह्योच चांगला आहे बेस्ट तीस हजार असेल बजेट तर मग ऑल रॉऊंडर म्हटलं तर एक एकच आहे म्हणजे तो तर माझ्याच ब्रँडचं एक दुसरा ब्रँड नथिंगचा नथिंग फोन टू त्याचं स्टोरेज एट जी बी रॅमपासून चालू आहे एट जी बी रॅम आणि दोनशे छप्पन जी बी स्टोरेज आहे त्याचं फोन लाईट पण होणार आहे कंपनी पण चांगली आहे आणि सॉफ्टवेअर पण क्लीन आहे काय नाही स्क्रीन डिस्प्ले बघितलं तर दोन हजार नेटची ब्राईटनेस आहे त्याला आणि आपल्या जसं आपण ॲडिटिव्ह ठेवलं तर डेली बेसिसला यूज होणार फोन माझा फोन चांगला आहे पण तुझ्या बजेटचा मानानं बघितलं तर सॅमसंगचा एस एस ट्वेंटी थ्री एफ ई आहे बो हां येऊ शकते येऊ शक ठीक आहे ठीक आहे भेटू उद्या मग